माझ्या घरी आत्ता एका हप्त्या आधी एक लोकल एक फॅन आणला होता तो की लोकल कंपनीचा होता त्या फॅनचे खूप निगेटिव्हचा हे आहे म्हणजे जसं काही जसा फॅन घेतला त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो फॅन बंद पडला म्हणजे अडकत होता त्या त्या अडकायची खूप कारण जसं काही आता आपण सुरु केल्यानंतर थोडासा फिरायचा आणि पुन्हा अडकायचा म्हणजे त्याचं काय ते सर्व्हिसिंग चांगली नव्हती असं पण म्हटलं तरी चालेल आणि काय तर त्याचं हवा पण नव्हती येत फक्त जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितली की हा या कंपनीचा फॅन आहे की असा असा चालेल तर पण तेव्हा सुरु होता चांगला त्यांनी दाखवला तेव्हा मग आम्ही घरी आल्याच्यानंतर आम्ही करून सुरु केला तर ते पूर्ण त्याचं हे झालेलं होतं त्याची स्पीड नव्हती काही नव्हती आम्ही तसं तोच फॅन आम्ही दुसरीकडे प म्हणजे आता तिथून काढून आम्ही दुसरीकडे लावून पाहिला दुसरीकडे लावल्याच्यानंतर सुद्धा तेच झालं तो फॅनच सुरु नव्हता होत असे ते निगेटिव्ह त्याचे हे होते एक्सपीरियन्स आणि ते त्याला पैसे लावले सर्व केलं पण ते आता ते सुरूच झालं नाही तो फॅनच तसा होता